हॅलो गुड मॉर्निंग गुरुकृपा हॉटेल का हां ॲक्च्युली मी ह्यासाठी फोन केला होता की तुमची ऑर्डर जी मी प्लेस केली आहे ना तर मला ना त्या डिलेवरीचा पत्ता चेंज करायचा होता सॉरी जरा अर्जंटमध्येच मी फोन करत आहे तुमच्या डिलेवरी पार्टनरजवळ मी कॉल करत होते बट तो कॉल लागला नाही सो म्हणून मग मी तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला आहे तुम्ही जरा दा डिलेवरी पार्टनरजवळ फोन करून सांगाल का की मला ॲड्रेस चेंज करायचा आहे जिकडे जिकडे ईस्ट आहे ना त्या ईस्टच्या ऐवजी वेस्टला ऑर्डर हवी आहे बाकी ॲड्रेस तसाच आहे रूम नंबर आणि बिल्डिंग नंबर आणि एरिया लोकॅलिटी ते सगळं सेमच आहे फक्त ईस्टच्या ऐवजीच वेस्टला हवं आहे ते चुकून सांगताना मिस्टेक झाली होती तर प्लीज तुम्ही डिलेवरीचा ॲड्रेस त्या ॲपवर चेंज करू शकता का नाही केला तरी चालेल जर होत असेल ना तर केलात तरी चालेल थँक यू थँक्यू सो मच फॉर युअर टाईम